डेंग्यू जेव्हा येतो म्हणजे मच्छराची संख्या एकदम वाढते नंतर मलेरियाची पण संख्या वाढते ते फक्त त्या मच्छरापासून ह्या बिमाऱ्या होत असतात तर यासाठी बरेच जणं आपलं कछवा जाळतात अगरबत्त्या जाळतात गुड नाईट जाळतात आणि काही ठिकाणी निंबाचा पाला ओला असते तो झाडाचा तोडतात आणि त्याचं धुपट करतात धुपटानं मच्छर चालले जातात मच्छरं गेले की ते डसत नाहीत माणसाले आणि काही तर रांग बांग हे एक चांगला उपयोग आहे पण ते रांग बांग काही आपल्या इकडे पेरा करत नाहीत रामबांगीचं जर गवत पेरलं तर ते लय चांगलं राहते त्याच्यामुळे हवेतील सगळेच किटाणू बिटाणु बुरशी वूरजी सगळे मरून जातात मेल्यामुळे मग रोगराई पस कमी पसरते आणि डेंग्यूसाठी तर एकदम चांगला उपयोग आहे आणि त्या वासानं मच्छर काही रहात नाही मच्छर जरी एरियात राहायला नसले कुठल्याच प्रकारचे मलेरिया किंवा डेंग्यूचा धोका उत्पत नाही म्हणून ते जाळण्यासाठी रांग बांग हा चांगला उपयोग आहे कछवा गिछवा ते ॲडव्हर्टाइजवाले जाळतात मॉर्टिन फॉर्टिन धोकादायक आहे ते म्हणतात कारण की विषारी आहे मच्छर जागीच बेशुध्द पडते खोलीत जर लावलं ना आपलं होऊन जर त्यात अगदी पॅक केलं तर आपल्याला हवा घ्यायला ऑक्सिजन घ्यायला कमतरता होते जीव घाबरतो आपला जीव जर घाबरला तर कसंतरी होते खोलीतनी रांगबांग जर जाळले तर काही नाही होत फ्रेश राहते माणूस हवा बी मोकळी राहते म्हणून त्याचा काही जास्त विचार नाही करायचा रांगबांग वापरायची ते आता ते भेटत नाही म्हणतात कुठेतरी